हॅलो हॉटेल लक्ष्मीमधून बोलताय का हां मला जरा ना म्हणजे आता मी त्या थोडे दिवसापूर्वी एक डिश ऑर्डर केली तुमच्याकडून चिकन बिर्याणी तर ती मला आवडली होती म्हणजे खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट अशी होती तुमची बिर्याणी सो मला आता परत एकदा तुमच्या रेस्टॉरंटमधून काही तरी असं रॉ फूड मागवायचं आहे सो तुम्ही सांगू शकता का तुमच्या मेनूमध्ये अजून काय काय आहे ते तर हां हां हां ठीक आहे मग आता मग तुम्ही आता मला प्राइस सांगू शकता का हां मग आता आता हां ठीक आहे ठीक आहे मग हे बरं आहे ओके आणि आणि आणि तुम्ही नॉनवेज नॉनवेज डिशेसमध्ये कसे आहे ते सांगता का जरा नॉनवेजमध्ये ओके हां मग मग कसं मग ठीक आहे हां ठीक आहे ओके सो मला आता तुमच्या म्हणजे हॉटेलमधून आत्ता तुम्हाला स ऑर्डर द्यायची होती तुम्ही जरा म्हणजे थोडी जास्त आहेत डीशेस लिहून घेता का एका पेपरवर हां ठीक आहे लिहून घ्या सो मला एक फुल प्लेट चिकन बिर्याणी पाहिजे हंडी चिकन पाहिजे एक आणि हंडी चिकन आणि रोटी रोटी चालेल रोटी फुल प्लेट पाहिजे आणि सो तू आणि आणि डि आणि एक प्लेट ट्रिपल राईस पाहिजे